हो आजकाल आपण फोनवर विडिओ बघतो गाणी ऐकतो हवी तेव्हा हवी ती गाणी आपल्याला उपलब्ध असतात यूटूबवर जाऊन नुसतं कमांड दिलं की हवं ते गाणं आपल्याला ऐकता येतं पण पूर्वी असं नव्हतं ट्रान्झिस्टरचा जमाना होता तेव्हा कुठून तरी असे गाण्याचे सूर कानावर यायचे आणि मग ते अरे अरे अरे हे गाणं लागलं आहे लागलं आहे करून पटकन आपल्या ट्रान्झिस्टरपाशी धावत जायचं तो ट्रान्झिस्टर असतो तो ऑन करायचा आणि मग गाणं ऐकायला लागायचे आणि कधी कधी त्याचे लिरिक्स जे जे गाणं आहे त्याची कविता जी आहेत ती पण हवी असायची मग पटपण पटकन पटकन जाऊन कुठून तरी कागद पेन्सिल आहे ते शोधायचं आणि ट्रान्झिस्टरजवळ कान लावून बसायचं आणि त्या ज्या गतीने गाणं सुरू असेल त्याच गतीने हातातलं पेन जे आहे ते पेन्सिल असायची बऱ्याचदा ती पेन्सिल अशी झरझर झरझर फिरायची आणि ते जे शब्द असायचे गाण्याचे बोल असायचे ते कागदावर उतरवले जायचे आणि मग कधी तरी एखादा शब्द आहे तो गायक नक्की काय म्हणतो आहे कधी कधी कळायचंच नाही कधी कधी तर इतके चुकीचे शब्द सुद्धा लिहिले जायचे आणि मग अरे तो शब्द मिस झाला ना असं असं डोक्यात यायचं आणि मग तो शब्द कुठला आहे हे समजण्यासाठी परत ते गाणं कधी रेडिओवर लागेल त्याची वाट बघायला लागायची पण मजा होती त्यामध्ये आणि त्यामुळे ते जे जी गाणी ऐकलेली होती ना ती पाठ करायची एक अशी एक उर्मी त्यामुळे मनात असायची आता काय हं कुठलंही गाणं आहे उपलब्ध आहे आपल्याला समोर आपण आपला मोबायल धरला की त्याचे बोल काय आहेत ते कळतीलच अर्थात कधी कधी ते बोल असतात ते भयानक असतात मूळ फ काहीतरी वेगळंच असतं ओ विशेषतः आपण जेव्हा कराओकेवर बघतो तेव्हा मराठी गाण्यांच्या अक्षरशः इतकी वाट लावलेली असते ना मूळ बिचाऱ्या कवीला काय म्हणायचं असतं आणि तिथे त्या पडद्यावर काय शब्द अवतरतात त्याचा एकमेकांची काही संबंध कधी कधी नसतो पण हां हे आहे हां की ह्या एफ एम चॅनलमुळे म्हणा किंवा यूट्यूबमुळे परत एकदा गाण्याशी आपण जोडले गेलेलो होत पण काही म्हणा की तो जो जुना जमाना होता त्या गाण्याचा ज्याला आपण गाण्याची गोल्डन वर्ष असं म्हणतो सुवर्णकाळ जो होता त्या काळातच अजून मन रमतं आहे हे मात्र खरं